हां बोला हो मी मॅडम सुर्गो मॅडम बोलतेय हां बोला न बोला सर ब्रेकफास्टमध्ये का हां आपल्याला मिळेल ना मा कांदापोहे पोहे कांदाभजी उसळ मटकीची उसळ जिलेबी हो मिळेल ना काही स्वीट वगैरे पाहिजे तुम्हाला जेवणामध्ये का वरणभात भाजी पोळी आणि पुन्हा हां काही स्वीट वगैरे लागीन का तुम्हाला पोह्याची का हां पण वीस रुपये प्लेटने पोहे आहे वीस वीस वीस वीस रुपये प्लेटनं आणि वीस रुपये प्लेट पंचवीस रुपये प्लेटनं समो समोश्याची प्लेट आहे

जिलेबीची का ते ती जिलेबीची ती पंचवीस रुपये प्लेट येईल हाव का सर मग ते तीस आहेत तर पंचवीस लावून टाकीन मी हो का हो का छान छान बरं आमच्याकडंं गरम गरम जिलेबी आहे पाठवून देते सर किती प्लेटे पाठवायची आहे ठीक आहे